यवतमाळ जिल्ह्यातील लोकांना दररोज खूप आव्हानांना सामोरं जावं लागतं त्यापैकी यवतमाळातील रस्ते चांगले नाही आहे हा एकमेव आणि गाड्यांची व्यवस्था आणखी पाऊस आला पावसाळ्यामध्ये तर खूपच रस्त्यांची भंगार अवस्था आहे पूर्ण तर रस्त्यांमुळे माती माती पूर्ण गाड्या खराब होतात लोक बीमार पडतात पावसाळ्यात अक्षरशः सांडपाण्याची व्यवस्था नाही नाली उघडी असते पूर्ण म्हणजे समस्याच समस्या आहे नेत्यांकडून आम्हाला हीच अपेक्षा की बा त्यांनी स्वच्छता मेन्टेन करावी पण तीसुद्धा करत नाही हे नेते नुसते पैसे खातात जेव्हा त्यांना व्होट हवं असतं तेव्हाच येतात आणि चांगले चांगले वादे करतात म्हणजे आश्वासन देतात आणि ते हं आणि ते गरीब लोक तर काय ते त्यांच्यावर विश्वास पण ठेवतात पण काही हेच नाही करत आरोग्यावर त्याचे खूप भयानक वाईट वाईट परिणाम होतात त्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी काहीतरी उपाययोजना झाल्याच पाहिजे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो त्या उपाययोजना कशा तरी लवकरात लवकर झाल्या पाहिजे त्यासाठी मंत्र्यांना त्यांच्या घरी जाऊन चांगलं समजावयला हवं